मला खेळणं आवडायचं कारण आम्ही नाही का शाळेत पण खूप खेळायचो तसंच पी टी पण राहायची तर पी टीमध्ये पण आम्हाला खूप खेळ खेळवायचे त्याच्यामध्ये एकमेकाला पहिले तर पकडनी पकडापकडी राहायची आणि परत मग ती संकल संकल म्हणून पण राहायचं ते एकमेकाला टच करून हात एकमेकाला परत पकडायचं त्यानंतर परत आम्ही काय काय लंगडी हं लंगडीने नाही का एका पायावर आपलं एक पाय हे करून एकमेकाला पकडापकडी खेळायचो त्यानंतर परत कोणते कोणते राहायचे की असे चार कोणत्यामध्ये आपली जागा पकडायची पाच सहाजणी राहायच्या आणि चार कोणत्यामध्ये चौघीजणी जायचं आणि जी जिने कोणता पकडला नाही ती हारायची तो पण एक गेम होता परत त्यानंतर आंधळी कोशिंबीर एकाच्या डोळ्यावर लावून दिली पट्टी आणि मग परत सगळ्या म मुली अशा आजूबाजूने होऊन जायच्या आणि परत त्या मग एकमेकाला पकडायच्या आवाज द्यायचो आम्ही मग ती आवाजाच्या दिशेने यायची आणि पकडून घ्यायची आणि परत आम्हाला आम्ही मुली असल्यामुळे आम्ही भांडी खेळणं आणि परत